मला दहा लोकांचा स्वैपाक करायचा होता त्यासाठी मला त्या स्वैपाकाची अगोदर आयोजन करायचं होतं आणि त्याची आखणी करून ठेवायची होती की भाजी किती प्रमाण लागेल काय लागेल तांदूळ किती लागेल पीठ कधी लाग किती लागेल हे सगळं आखणी करून ठेवली त्यानंतर भाजी जिरून ठेवली आणि सगळं पूर्ण साधन मी एकत्र केलं आणि त्याच्यानंतर सुरवात केली आणि तो स्वैपाक मला पहिल्यांदास मी केलेला होता एवढ्याजणांचा स्वैंपाक आणि त्यानंतर मी अगोदर वरण वरणाचं कुकर लावलं एका गॅसवर एका गॅसवर भात मांडलं आणि भात होतपर्यंत मी जे अगोदर चिरलेली होती भाजी ती भाजी धूवून काढली आणि भात शिजेत्पर भात शिजून झाल्यानंतर त्या तिथे भाजी मांडली भाजी ज शिजत शिजवायला ठेवली त्या तोपर्यंत पीठ काढून ठेवलं आणि भात भाजी जोपर्यंत होते तोपर्यंत पीठ वगैरे सगळं काढून ठेवलं आणि भाजी चि शिजतपर्यंत मी पीठ भिजवून ठेवलं त्यानंतर भाजी शिजत आली पीठ मळला आणि दोन्ही गॅसवर तवा ठेवले आणि दोन्ही गॅसवर पोळ्या टाकल्या अशा प्रकारे मी स्वैपाक पूर्ण केला